अशी कोणती तंत्रे किंवा युक्त्या आहेत ज्या तुम्ही तुमची चित्रकला सुधारण्यासाठी शिकलात कोणाकडून नवीन तंत्रे आत्मसात करण्यासाठी तुम्ही कोणते ऑनलाईन स्रोत फॉलो करता का अशी कोणती तंत्रे किंवा युक्त्या युक्त्या आहेत आणि तुम्ही तुमच्या चित्रकला सुधारण्यासाठी शिकलात का हो मी माझी अशी अनेक तंत्रे आहेत जे मी माझ्या कविता वागचूर मॅमकडून शिकलेली आहेत आहेत त्यांनी खूप छान अशी मार्गदर्शन देऊन मला चित्रकला सुधारण्यासाठी अनेक प्रकारचा प्रयत्न केलेला आहे त्या खूप छान चित्र का चित्रकला शिकवतात शिकवतात आणि त्यांच्याकडून मला खूप छान चित्र काढण्याचे संधी पण मिळालेली आहेत कोणाकडून नवी तंत्रे कोणाकडून नवी तंत्रे आ आत्मसात करण्यासाठी तुम्ही कोणते ऑनलाईन स्रोत फॉलो करता मी तंत्रे आत्मसात करण्यासाठी अनेक प्रकारचे ऑनलाईन क्लासेस करून क्लासेस करून त्या मॅमनी मला अनेक प्रकारचे ऑनलाईन क्लासेसद्वारे चित्र कसे करतात ऑनलाईन स्रोत फॉलो करता का नाही असे अनेक प्रकारचे मार्गदर्शन देऊन त्यांनी मला चित्रकला सुधारण्यासाठी आणि त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे तंत्रे आत्मसात करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रकारला फॉलो वगैरे कसे करायचे काय करायचे याचा अनेक प्रकारचे मला प्रेरणा स्फूर्ती मार्गदर्शन दिलेले आहेत